मला इंग्रजी विषय म्हणजे का आवडत नाही तर मला ते इंग्लिश वाचायला खूप हार्ड जाते आणि मला इंग्लिश भा बोलणं आवडत नाही आणि ती भाषाही आवडत नाही कारण मी गावाकडची आहे तर आम आमच्या गावाकडे मराठीच बोलतात आणि म्हणून मला मराठी बोलायला आवडते आणि तसं मला म्हणजे इंग्लिशची पहिल्यांदा असं सवयही नाही आणि मला इंग्लिश बोलायला आवडतही नाही म्हणून मला इंग्लिश हा विषय आवडतच नाही मला मराठीच आवडते